मला जे फिरायची संधी भेटली तर मी गोवा जाईल गोवा हे खूप मस्त ठिकाण आहे आणि इन्जॉय करण्यासाठी खूप भारी आहे गोवा हा बुलढाण्यापासून तीन साडेतीनशे किलोमीटरवर आहे मी पहिले गोव्याला गेलेलो आहे तिथे पाण्यात पोहण्याची मजा मित्रांसोबत इन्जॉय वगैरे खूप काही कालात म्हणजे खूप भारी वाटते तिथे गोव्याला अजून गोव्याच्या बाजूला तिथे सगळं ओपन किनारा आहे त्यामुळं पाण्याचे ठिकाण वगैरे पाणी वगैरे नारळाची झाडे वगैरे फॅमिल्या अजून तिकडून आलेले फॉरेनर वगैरे गोव्याच्या म्हणजे रत्नागिरी वगैरे अलीबाग हा सगळा कोकण किनारपट्टा एकाच रूटनं आल्यामुळे त्या रूटनं फिरण्यात खूप आनंद चांगले वाटते पुन्हा अजून एक ठिकाण म्हणजे शिर्डी शिर्डी हे साईबाबाचे ठिकाण आहे तिथं बी जी गेल्याबद्दल खूप देवाचं ठिकाण आहे पुन्हा एक वाॅटरपार्क आहे तिथे फॅमिलीसाठी खूप मस्त जागा आहे फॅमिलीसाठी इन्जॉय करान्ना अजून वाॅटरपार्क शिर्डी शिर्डी हे खूप फेमस ठिकाण आहे